हॅलो मयूर अरे आपल्या ट्रीपचं काय झालं आहे रे हा तवेरा बुक करतोय मी हा किती जण आहे आपण हा पण सगळ्याला कॉन्ट्री करायला सांग नक्की हा ठीक आपल्याला जायचाय आनंदसागरला एका दिवसासाठी आपण जेवण इथून घेऊन जाऊ आणि तिथे हॉटलमध्ये पण जेवण करू आणि पे आणि पेट्रोल वगैरे तर अलग द्यावे लागेल मग पैसे हा दोन दोनशे रुपये कॉन्ट्री करावी लागेल हा तिथे जाऊ तिथे सकाळीच निघू आपण सातला सकाळी सातला निघू तिथे दहा वाजेपर्यंत पोचू तिथे राहू गिळू थोडं एन्जॉय करू आठजणाचे आठ दुणे सोळा सोळाशे रुपये होतात हा आणि चारशे रुपयाचा डिझेल टाकावा लागेल त्यात

हा व्हाट व्हॉटसॲप ग्रुपवर मॅसेज टाक आपल्या व्हॉटसअप ग्रुपवर मॅसेज टाक ना आपल्या हा तू येऊन भेट हा काही शिल्लक पैसे तिथं काही लागलं तर घेऊन टाकू ना मग ऑन हा मी गाडी बुक करतो मग तू मला भेटायला ये थोड्या वेळात हा पैसे जरा शिल्लक घे सोबत आपण गाडी बुक करू डिझेल घेऊ भरून घेऊ आणि चालले जाऊ मग

ठीक आहे ठीक आहे ठेवतो मग भेट मला हो